माझ्या मुलाचा पहिल्या क्लासमध्ये म्हणजे पहिल्या वर्गामध्ये नाव टाकायचं आहे त्याच्यामध्ये त्याला जन्माची टी सी तर म्हणजे मि मिळाली आहे पण त्याचं आधार कार्ड बनायचं आहे अजून तर त्याच्यासाठी काय लागणार की ते नंतर आपण म्हणजे बघू शकतो पण त्याचं म्हणजे दाखवल दाखिला होऊन जाईल का